हॅलो हा एनर्जी ऑडिटरचा नंबर आहे का मी शर्वरी देशमुख बोलत आहे मी नवीन घर बांधत आहे तर त्यासाठी मी सोलार लावणार आहे तर मला तुम्हाला विचारायचं होतं की सोलार लावल्याने विजेचं बिल खरंच कमी येतं का तुम्ही मला सांगू शकता का आणि त्याचे काय फायदे आहेत का तोटे आहेत ते पण तुम्ही मला सांगू शकता का